मला परिसरामध्ये झाडे लावणे खूप आवडते आणि म्हणजे पहिलं तर मी शाळेमध्येही लावत होते कारण म्हणजे छोटी होते मी तेव्हा शाळेमध्ये तेव्हा झाडं लावायची आमचे सर सांगायचे की झाडं लावा असं करा तसं करा मग आम्ही इतर लावून घ्यायचो नंतर मग मला आवड झाली की मी एवढ्या वर्ष दिली बा मला झाडं लावायला पाहिजे नंतर मी माझ्या घरासमोर पण झाडं लावायला लागली मला गुलाबाचं झाड आणि मोगऱ्याचं झाड तर खूप आज आवडते कारण गुलाबाचं झाड लावते मी माझ्या घरासमोर आणि ते फुल एक एक माझ्या डोक्याला लावते आणि मोगऱ्याचे झाड म्हणलं की त्याची स्मेल पण खूप छान येते ते मोगऱ्याचं फुलं तोडायचे सकाळी सकाळी कारण कोणी पण चोरून घेऊन जायचे ना मग तोडून ठेवायची नंतर त्याचा मस्त गजरा करायचा नंतर तो लावायचा आपल्या डोक्याला लग्नामध्ये जाताना वगैरे माझ्या घरासमोर करंजीचं झाड कडुनिंबाचं झाड हे झाड ते झाड आणखी खूप सारे झाडं आहे मोठ्ठे मोठे निसर्ग माझा घरासमोरचा खूप छान आहे म्हणजे एकदम थंड वातावरण राहते कारण झाडं असले तरच थंड वातावरण राहील ना नाहीतर असं नसलं तर पूर्ण गर्मी गरमी होईल आणि माझ्या घरासमोर एकदम छोकेचं छोटेसं झाडं आहे छोटंसं झाडं म्हणजे शोकेस एकदम छान दिसते क्यूटसं दिसते माझ्या घरात समजा ती मीच लावला आहे तर माझ्या घरचे तर म्हणत होती की एवढी सारं झाडं कशाला लावते तू पण मी म्हटलं की मला झाडं लावणं खूप आवडतं झाडे लावले तर आपलं परिसर खूप छान दिसेल ते म्हणत होते की पत्ते पडते पत्ते पडले तर काय होते आपण झाडून घेऊ ते पत्ते पडले तर काय होते पण झाडं लावल्याने खूप आपला परिसर पण छान दिसते ना मग काय झालं मग माझ्या घरचे म्हणायची की ठीक आहे बाई तुला जसं करायचं आहे तसं कर मग मी झाडे खूप लावले खूप लावले मोगऱ्याचे झाडे तर माझ्या घरी खूपच लावून ठेवलं होते मी